राज्यात लोकप्रिय आऊटडोअर ॲक्टिवीटीज आणि साहसी खेळ आहेत ज्यांचा आनंद आपण घेऊ शकतो व मला त्यामध्ये क्रिकेट बॅडमिंटन खूप आवडतात आणि खूप सारे खेळ आहेत जे राज्यांमध्ये खेळले जाते तसेच क्रिकेट हा खेळ खूपच छान आहे सर्वजण खेळतात अकरा प्लेअरांचा खेळ असतो व तो मला खूप आवडतो क्रिकेट मला खेळायलाही आवडतं आणि बघायलाही आवडतं खूप ठिकाणी असे राज्यांमध्ये कुस्तीही खेळली जाते तसेच महाराष्ट्रातही खेळली जाते कुस्ती कुस्ती ही खूप छान खेळ आहे व सगळेजण खूप बघतातही खेळ त्याचा आनंदही घेतात असंच राज्यामध्ये खूप सारे खेळ आहेत त्यांचा आनंद घेतात व ते खूप पुढेही जातात